आमच्याकळे नळ आहे नळ जे आहे हा रोज येतो रोज आम्हाला नळाचं पाणी मिळते नळाचं पाणी मिळाल्यामुळे आमचं जीवन जे आहे ते खूप छान सुरळीत चाललेलं आहे नळाचं पाणी जे आहे ते पिण्यासाठी स्वच्छ असते त्यामध्ये कुठलाही कचरा नसतो पाणी जे आहे आम्ही पिण्यासाठी जे भरतो तर ते पाणी आम्ही कपडयाने गाळून भरतो आणि त्यामध्ये आम्ही तुरटीपण फिरवतो जो काही गाळ असेल तर तो खाली बसून जातो त्यामध्ये जर का आम्हाला नळाचं पाणी मिळालं नाही तर आमचं जीवन जे आहे ते खूप वाईट होईल कारण की नळाच्या पाण्यावरतीच आमचं जीवन अवलंबून आहे आमच्याकडे पाण्याचा दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे विहीर नाही आहे बोरवेल पण नाही आहे किंवा हँडपंप पण नाही आहे त्यामुळे आम्हाला पूर्णपणे नळाच्या पाण्यावरती अवलंबून रहावं लागते पिण्याच्या पाण्यासाठी पण आणि बाहेरच्या कामासाठी पण आम्हाला नळाचं पाणी आवश्यक आहे जर नळा नळ नाही आले तर त्यावेळेला आम्हाला इतरांकडून एक दिवस पाणी फक्त आम मिळते परंतु जर का जास्त दिवस नळ नाही आले तर आमचं जीवन जगणं खूप मुश्किल होईल तर आम्हाला जे आहे नळाचं पाणी हे आमच्या जीवनामध्ये खूप अतिशय महत्त्वाचा घटक आहे